हां बोला ना अच्छा कुठून बोलत आहे तुम्ही अच्छा तुमचं स्किन टाईप काय आहे तुम्हाला असं काही माहीत आहे का अच्छा किंवा चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे दुसरं काही अच्छा म्हणजे ऑइल डिपोझिशन ही कंप्लेन आहे ओके तुमचं डायट कसं आहे किंवा तुम्ही दुसरे कोणते प्रोडक्ट्स वापरता का स्कीनसाठी अच्छा तुमचं फेसवॉश कसं आहे ऑईल बेस आहे की वॉटर बेस आहे काही आयडिया आहे का तुम्हाला अच्छा त्यामुळे तुमची स्किन ड्राय वाटते का तुम्हाला जेव्हा तुम्ही तोंड धुता त्यानंतर ड्रायनेस वाटतो की चेहऱ्यावर तेल आल्यासारखं असं वाटतं तुम्हाला अच्छा मग तुम्ही सनस्क्रीन वगैरे मॉइश्चरायझर अशा कोणत्या दुसऱ्या प्रोडक्स वापरता का स्कीनसाठी अच्छा आपलं वय किती आहे अच्छा तुम्ही जेवणामध्ये आहार कसा वापरता म्हणजे जंक फूड जास्त कनजम्शन आहे का तुमचं अच्छा त्यासाठी आपल्याला बाकीचं ओव्हरऑल सगळं चार्ट पहावे लागेल आणि तुमच्या केसांचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा ड्रायनेस आहे का केसांमध्ये का ऑईली स्काल्प आहे अच्छा यामध्ये कंडिशन कशी होती आपल्या हेअर केअरवर पण आपलं स्किनकेअर पण डिपेंड असतं त्यामुळे आपल्याला दोन्हीचं हे पहावं लागेल प्रोडक्स कोणते वापरता कसं करता किंवा डाएट काय आहे हे आपल्याला पहावं लागेल तुम्हाला जमत असेल तर तुम्ही येऊन व्हिजिट करा ओके तुम्ही अजून शाम्पू कोणत्या प कंपनीचा वापरता अच्छा कंडिशनर कोणतं यूज करता सीरम किंवा काही ओके ओके चालेल मग तुम्ही येऊन एकदा व्हिजिट करा ओके धाराशिवमध्ये ओके ओके चालेल ठीक आहे